आपल्याला की नाही वा मुलांचा बड्डे वाढदिवस साजरा करायचा आहे तर आपल्याला कसा करायचा आहे तुम्हाला नं साजरा आं हॉटेलमध्ये ना मग आमचं ॲप्पल हॉटेल आहे तुम्ही या मग इथं आपण करू साजरा तुम्हाला काय पाहिजे आहे सांगा आम्ही तशी सोय करतो हो हो शंभर टक्के काय पाहिजे आहे सांगा जेवायला काय पाहिजे आहे कायकाय करायचं डेकोरेशन काय करायचं गिफ्ट काय द्यायचं गिफ्ट तुम्ही देता का आम्ही द्यायचं आमच्याकडं तर्फे आणायचं आं क्येक केक कसा करायचा लहान मुलाचा बड्डे आहे छोटा केक पाहिजे जोकर पाहिजे बर का जोकर मुलांना ते चाल केक चॉकलेट पाहिजेत लहान मुलांना ते पण आणायला आ आणावं लागतील कधी करायचा सकाळी का दुपारी का संध्याकाळी संध्याकाळी करू पण असं लहान मुलांना थोडी खेळणी कारंज्या पाहिजेत बघा त्याच्यात लाईटिंग गाडी पाठवतो आम्ही किती माणसं आहेत म्हातारे किती आहेत तरुण किती आहेत लहान मुलं किती आहेत लहान मुलं तिखट खात आहेत का म्हाताऱ्या माणसांसाठी काही पथ्यं तुम्ही या मग आम्ही छान नियोजन करतो आं